सकाळी किंवा संध्याकाळी जे चालायला जातो त्याला अर्थातच हायकिंग म्हणता येणार नाही कारण हायकिंग म्हणजे सरळ चालणं अपेक्षित नसून भरपूर चालणं पण ज्यामध्येे चढ उतार सुद्धा असतात प्रस्तररोहण असतं पर्वतारोहण असतं काही ठिकाणी पर्वतावरून उतरणं म्हणजेच डोंगर चढणं उतरणं हे सगळंच हायकिंग या प्रकारात येतं त्यामुळे नुसतं चालणं म्हणजे हायकिंग असं नाही